पूजा करताना सर्वप्रथम गंगाळ्यामदे पाणी घेऊन त्यामध्ये देवांना आंघोळ घातली जाते त्याच्यानंतर स्वच्छ पुसून घेतले जातात देव त्याच्यानंतर त्यांना वस्त्र घातली जातात हळदी कुंकू त्यांना वाहिलं जातं गुलाल बुक्का अष्टगंंध त्या त्या मूर्तीप्रमाणे त्यांना लावलं जातं त्याच्यानंतर फुलं अर्पण केली जातात फुलं अर्पण केल्यानंतर आरती लावली जाते उद्बत्ती आणि धूपपण लावला जातो आणि सर्वात शेवटी देवाला नैवेद्य दाखवून मूर्तीचं जे दर्शन घेतलं जातं नमस्कार केला जातो आणि नामस्मरण पण केले जाते